मला मराठीमध्ये बोलतांना किंवा लिहितांना कत कधी अडचण आल्या नाही कारण माझी मराठी ही मातृभाषा होती आणि मला मराठी ही आवडती भाषा असल्यामुळे बोलताना आणि लिहिताना अशी काही कधीच अडचण गेली नाही आणि मी लहानपणापासून मराठी लिहतो लिहितो आणि बोलतो म्हणून मला असे म मराठीमध्ये लिहिताना आणि बोलताांना अशी काही अडचण गेली नाही आणि मला मराठी भाषा हे खूप आवडते